हो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मी वापरते फेसबुक ट्विटर इन्स्टाग्रामसारखे सगळेच मिडियम मी वापरते जास्त मला आवडतं ते फेसबुकवर व्हिडियो पाहाणे काही पोस्ट वाचणे आणि पोस्ट मी फारसे असे पोस्ट माझे तर पोस्ट मी टाकत नाही पण सम जर मला असं वाटलं की काही आवश्यक आहे कोणाला सपोर्ट आवश्यक आहे त्यानी कुणाचा फायदा होऊ शकतो त्याच त्या वेळेस मी ते पोस टाकते आणि जास्त जे यूज होतं ते व्हॉट्सॲप यूज होतं कारण ते जास्त इझी आहे इझिली तुम्हाला नोटिफिकेशन्स दिसतात कंटिनिवस मॅसेजेस सुरूच असतात त्यामं जास्ती यूस व्हॉट्सॲप होते पण मी फेसबुक मला आवडते विशेष ट्विटर आणि इन्स्टाग्राम एवढं मी काही वापरलेलं नाही आहे इन्स्टाग्रामवर पोस्ट वगैरे पाहिले पण मला असं फारसं आवडत नाही पोस्ट टाकायला त्यामुळे इन्स्टाग्राम अन् ट्विटर मी नाही वापरत मोसली मी फेसबुक वापरते